मला चित्रपटामध्ये बिग बॉस हा चित्रपट खूप आवडतो कारण मी आठ नऊ वर्षापासून बिग बॉस हा चित्रपट खूप पाहात आहे त्यामुळे मला खूप आवडते त्यामध्ये कसं तो एक रिॲलिटी शो आहे आणि रियालिटी शोमध्ये कसं जो त्याला काय म्हणते आपण अभिनेता जो असतो त्या अभिनेत्याचं काम म्हणजे क रियलमध्ये कसं आहे ते त्या चित्रपटामध्ये चित्रमट प पटाच्या माध्यमातून आपल्याला माहीत पडते त्याच्यामध्ये तो जो सिरियल आहे बिग बॉस त्या सिरियलमध्ये चित्रपटामध्ये जे अभिनेते येतात ते म्हणजे कशे कशा पद्धतीने रियलमध्ये कसे वागतात ते त्या प ते तिथे माहिती सांगतात आणि करून दाखवतात स्वयंपाकापासून तर सगळ्या कपड्यापर्यंत सगळ्याच गोष्टी भांडणापासून तर बोलण्यापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी ते तिथे करून दाखवतात आणि मला संगीतामध्ये आदर्श शिंदे हा कवी आवडतो त्याचे गाणे मला खूप चांगल्या पद्धतीने आवडतात आणि मी त्यांचे गाणे चांगल्या पद्धतीने ऐकते